आम्हाला पर्यटन स्थळ पाहण्यासाठी खूप चांगल्या प्रमाणात आवडते जसे आमच्या जवळच बोरधरण म्हणून एक खूप सुंदर पर्यटन स्थळ आहे तिथे आम्ही दरवर्षी पावसाळ्यामध्ये जात असतो तिथे गेल्यानंतर खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि तिथे एक टेकडीवर खूप सुंदर असं बुद्ध विहार आहे तिथे गेल्यानंतर मन खूप मग्न छान वाटतं आणि तिथलं वातावरण खूप सुंदर आहे पशुपक्षांचा आवाज येतो आणि झाडे हिरवी हिरवी दिसतात आणि डोंगर छान दुरून खूप उंच टेकडीवर असल्यामुळं खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे तिथलं आणि तसेच आम्ही मुंबईला सुद्धा फिरायला गेलो होतो तिथे पण आम्ही समुद्रकिनारी पाहा पाहिले असता खूप सुंदर वातावरण असते आणि पगोड्याला पण आम्ही बोटने गेलो होतो तिथे जंगलामध्ये एक सुंदरसं पगोडा म्हणून एक विहार बनलेलं आहे त्या विहारामध्ये खूप मस्त वातावरण आहे तिथले तिथले जनावरे पशुपक्षी पाणी हे दिसायला खूप सुंदर दिसतात आणि वातावरण खूप शुद्ध आहे तिथलं